दैनंदिन जीवनात काही वस्तू पुन्हा पुन्हा वापरल्या जातात तर काही वस्तू ह्या यूज अँड थ्रो अशा पद्धतीने म्हणजे वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीनेही केल्या जातात हे करत असताना एकच दक्षता घेणं गरजेची आहे ती म्हणजे माणसानी उपभोग निश्चित घ्यावा परंतु अतिरिक्तच ज्या गोष्टी असतील त्या तेव्हाच्या तेंव्हाच जर काढून टाकल्या तर घरात अडगळ होणार नाही आणि त्याचबरोबर धूळ साचणार नाही आणि त्याचा परिणाम पर्यावरणा वरही होणार नाही तसंच आपल्या मानसिक मनाचंही असतं मनामध्ये येणारं एखादा क्रोध एखादा कुठला अनिष्ठ भाग जो आपल्याला नको आहे परंतु तो मनात रुतून बसलेला असेल तर त्याला बाहेर काढणं जसं गरजेचं आहे मन स्वास्थ्यासाठी तरच आपलं मनस्वास्थ्य टिकून राहतं तसंच आपण घरामध्ये उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये आनावश्यक वस्तू टाळणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे ज्याचा उपयोग आहे झाला आणि परत होणार नाहीये तेव्हा त्याचा मोह करू नये मोह केला आपत्ती आलीच आणि ती आपत्ती पर्यावरणावर दुष्परिणाम करणारी असते म्हणून अजिबात आनावश्यक वस्तूंचा संचय माणसाने करू नये उपभोग अवश्य घ्यावा परंतु उधळमाप ही करू नये संचयही करू नये आणि उधळ माप ह करू नये याचा अर्थ हाच आहे की माणसानी अगदी थोडक्यामध्ये सारं काही आटोपाव